मी एक बाई आहे मी स्वतःबद्दल सांगते मला डो डोरलं गळ्यामध्ये डो डोरलं आणि पोत वगैरे पुन्हा अंगठी पायपट्ट्या अशा वगैरे बायांना शृंगार असतात जोडवे पुन्हा पेरा म्हणजे आता कपडे साडी पेटिकोट ब्लाउज आणि लहान मुलांना अनेक रंगाचे कपडे वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे असतात प्रत्येक हिवाळ्यामध्ये गरम आणि पावसाळ्यामध्ये वेगळ्या रंगाचे आणि उन्हाळ्यामध्ये गरम असल्यामुळे थोडे थंडी लागण्यासाठी असे कपडे वापरतात